खेळ हा असा एक अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामधून रिलॅक्स फील होतं माणसाचा तणाव दूर होतो त्याच्यामुळे माणसांना खूप खूप चांगला आनंद मिळतो खेळ खेळल्याने क जसे की आपल्या शरीराची शरीरात शरीरामध्ये पण खूप चांगले पॉजिटीव्ह पॉजिटीव्ह गुण पा पॉजिटीव्ह गोष्टी घडतात् जेणेकरून आपण खेळ खेळल्यामुळे सुदृढ राहतो आपलं आपले जे पण एक्सट्रा फॅट्स वगैरे असतात ते त्या गोष्टींमुळे निघून जातात त्यामुळे खेळ खेळणं गरजेचं असतं खेळ खेळल्यामुळे आपल्याला जसं स्वतःला आनंद भेटतो तसेच आपल्या शरीरालाही त्या गोष्टीचा खूप चांगला वापर होतो खेळ खेळल्यामुळे आपल्या राज्यस्तरावरती किंवा जसं जर आपण चांगले असू तर आपले खूप जसे खेळस आहेत हॉकी आहे क्रिकेट्स वगैरे आहे फुटबॉल आहे टेनिस आहे अशा खेळा खेळामधून खूप चांगली खेळ खेळ खेळ खेळल्यामुळे खूप चांगल्या राज्यस्तरावरती म्हणजे जे पण जे चांगले खेळ खेळ खेळतात त्यांची त्या स्तरांवरती न निवड होऊ शकते आणि ह हे खेळ खेळल्यामुळे जसे हे जसे राय हॉकी आहे टेनिस आहे फुटबॉल आहे क्रिकेट्स आहे हे हे टे हे तर खेळ आहेत पण आपले नॉर्मल सुद्धा खूप काही खेळ असतात जसे खो खो कबड्डी लब लंगडी वगैरे हे तर जसे आपन छोट्या ग्राऊंड्सवरती खेळ खेळू शकतो त्याच्यासाठी मोठ्या ग्राऊंडची गरज नसते हे खेळ खेळल्यामुळे माणूस हा आतून निरोगी राहतो त्याची त्याला भूक चांगली रा लागते त्याच्यामध्ये खूप चांगले बदल घडून आणता त्याचे शारीरिरिक ऊर्जा निर्माण होते चांगल्या प्रकारे शारीरिक वाढ चांगली होते त्यामुळे खेळ खेळणं ही चांगली गोष्ट आहे आणि खेळ खेळल्यामुळे माणूस हा आरोगी राहतो निरोगी राहतो व स्वतःला त्याचा आनंद भेटतो त्यामुळे प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे जसे कोणताही खेळ खेळ असू दे जर आपल्याला बाहेर जाता क बायेर जाऊन खेळ खेळू शकत नसेल तर आपण घरबसल्या पण खूप काही खेळ खेळू शकतो जसे की कॅरम असतात टेनिस कॅ कॅरम खेळू शकतो आपण सापशिडी असतात ल्युडोज असतात किंवा पत्तेच असतात त्याच्यामुळे कसं होतं की हे खेळ खेळल्यामुळे सुद्धा घरातली लोकं एकत्र येऊन आपण खेळ खेळतो त्यामुळे घरातही आनंदी वातावरण राहू शकतं त्यामुळे खेळ खेळणं हे गरजेचं आहे खेळामुळे आपली बौद्धिक स्थिती खूप चांगली वाढते आपल्याला बुद्धीमत्ता वाढते बुद्धिबळ वगैरेसारख्या खेळांनी ल्ल सापशिडी खोखो लब सॉरी सखा सापशिडी लुडोसारख्या खेळांनीसुद्धा आपली बौद्धिक विचार करायची विचार करायची ग विचारसरणी वाढते त्यामुळे असे खेळ खेळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जसं जमेल तसं आपण घरी बसून किंवा बाहेर पण जास्त करून बाहेर बैठी खेळ खेळण्यापेक्षा बाहेरचे खेळ खेळणेच तसे चांगले आहे पण बैठी खेळ खेळूनसुद्धा आपली बौद्धिक स्थिती आपण वाढवू शकतो त्यामुळे खेळ खेळणं खूप चांगली गोष्ट आहे